मला लिहायला खूप आवडतं आणि माझी लिहिण्याची खूप खूप लिहिण्याची खूप इच्छा आहे की मी अजून पुढे जाऊन अजून खूप काहीतरी लिहीन मला अजून त्याच्यातून खूप लिहिता येईल पण आजकालच्या डिजीटल जगामध्ये लिहिणं हा प्रकार खूप मागे पडत चालला आहे आणि त्याच्यातून इच्छा असूनही त्या गोष्टी करता येत नाहीत त्या किवा त्या गोष्टी कुठेतरी मागे राहत आहेत कारण आजकाल बघायला गेलं तर जिकडे तिकडे मोबाईल कम्प्युटर्स ह्या गोष्टी वापरल्या जातात आणि जे काय असेल ते फक्त टायपिंग करा हे टायपिंग करून द्या ते पेज टायपिंग करून द्या पूर्ण एक्सेलमध्ये भरून द्या किवा वर्ड फ फाईलमध्ये भरून द्या त्याच्यामुळे लिहिण्याच्या पद्धती या खूप मागे राहिल्या आहेत जेणेकरून पूर्वीच्या काळी पत्रं लिहिली जात होती एकमेकाला पत्राने व्यवहार केले जात होते पण आता ही पत्रसुद्धा ऑनलाईन पद्धतीने किवा कम्प्युटराईज्ड झालेली आहेत म्हणजे टाईप करा की पे पत्र झालं लिहून असं म्हणजे लिहिण्याच्या पद्धती किंवा लिहिण्याची जी पद्धत होती जी पूर्वीच्या काळात वापरली जात होती ती आता कुठेतरी मागे पडत चालली आहे आणि आता लोकं लिहिण्याच्या मागे पडतच नाहीत जे काय असेल ते ऑनलाईन जे काय असेल ते कम्प्युटर बेस जे काही असेल ते वर्ड फाईलमध्ये बनवा टाईप करा एवढ्याच गोष्टी झाल्या आहेत त्याच्यामुळे इच्छा जरी किती जरी असेल तरी प्रवाहाच्या ओघात जाताना किंवा आता आजकालच्या जगात जगताना त्या गोष्टी कुठेतरी मागे पडत जात आहेत त्याच्यामुळे जर इच्छा आहे मला लिहायचं आहे मी खूप लिहू शकते पण टाई वेळेच्या अभावी किवा आताच्या डिजीटल जगामध्ये जगताना त्याच गोष्टी आपण करू शकत नाही त्याच्यामुळे भरपूर इच्छा असूनही लिहिण्याची जी पद्धत आहे ती कुठेतरी मागे पडत आहे आणि त्याची एक खंत वाटते की जे करायचं आहे किंवा जी लिहिण्याची इच्छा आहे भरपूर भरपूर ती कुठेतरी मागे पडत जाते आणि त्या इच्छेप्रमाणे आजकाल वागता येत नाही आहे